हॅलो जलप्राधिकारण केंद्र ना मी पाचगावमधून भोसले बोलतेय तर माझ्या नळाला पाण्याचा द दाबाचा थोडा जास्तच अडचण निर्माण झालीय मागील दोन महिन्यापूर्वी पण हाच हीच अडचण मला जाणवली होती तेव्हा पण मी तुमच्च्याशी संपर्क करून तुम्हाला ही अडचण सांगितली होती पण त्या संदर्बात मला काही मदतच मिळाली नाहीये त्याच्यानंतर पुन्हा दाब दाब नियंत्रण व्यवस्थित चालू होतं पण आता अजून दोन दिवसांपासून तोच तीच अडचण मला परत परत जाणवायला लागलीय म्हणून मी तुम्हाला त्याच्यासाठीच फोन केलाय की तुमचं कोणी तुमच्याकडे कोणी असेल तर मला घरी पाठव म्हणजे माझ्या इकडे या एरियामध्ये पाठवून तुम्ही तो काय नेमकी अडचण कशामुळे होतीय नेमकं म्हणजे नळामध्ये कचरा अडकलाय किंवा काही वेगळं आहे का का वरूनच दाब कमी आहे मग मी ते कमी दाब असेल म्हणून मी त्यासाठीसुद्धा आजूबाजूच्या परिसरात पण आजूबाजूच्या घरात पण चौकशी केली की तुमच्या नळाला कमी पाणी येतंय का तर असं काही अशी कोणाचीच काही अडचण नाहीये मग ती माझ्याच बाबतीत फक्त माझ्याच नळाला पाणी कमी आणण्याचं कारण काय हे मला समजत नाहीये अचानकच पाणी पंधरा मिनटच राहतं पुन्हा बंदच होतं थोड्या वेळाने अगदीच क दाब कमी येतो कधीकधी आलं तर येतं पण काय काय वेळेला दोन दोन दिवस पाणी ही येत नाही अशी अशा खूप अडचणी सध्या तरी मला जाणवाय लागलेत तर ह्या अडचणी थोड्या कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या ह्याच्याकडून काय नियंत्रण करू शकता आणि मला ह्याच्यातून मा माझं समाधान कसं होईल हे मला समजत नाहीये कारण मी तरी म्हणजे आपण आता माझ्या ह्या सध्याच्या स्थितीत मी एकटी असल्यामुळे मी काय ते नळ वगैरे पण नाही खोलू शकत तुमची तर मला मदत घ्यावीच लागणारय आणि तुम्हाला वारंवार फोन करून सुुद्धा तुमच्याकडून कुठली मला मदत अजूनपर्यंतरी ह्या दोन तीन महिन्यात तरी नाही मिळालीय आणि जर हे वारंवार असेच मला जर माझ्या माझ्या जर अडचणी अशा वाढत गेल्या तर मला पाण्यासाठी खूप मोठे खूप मोठी अडचण जाणवणार आहे कारण का एकतरी माझ्याकडं महाणगरपालिकेच्या पाण्याची व्यवस्था आहे आणि त्यातून माझ्याकडं असं माझं खाजगी म्हणजे बोरवेल वगैरे असं काय नाहीये तर मला तुमच्या ह्या तुमच्या के जे तुमच्याकडून जे पाणी येतं त्यावरच मला अवलंबून राहावं लागतं ते पाणी जर त्याही पाण्यात जर मला असं जर सारख्यासारख्या अडचणी येत राहिल्या तर मला पाण्याची खूप मोठी अडचण जाणवणार आहे पुढे त्यासाठी तुम्ही मी तुम्हाला फोन केलाय तर तुम्ही ह्या संबंधित जर अशी माझी तक्रारं तक्रारीचं माझ्या निवारण करावं आणि लवकरात लवकर मला चांगल्या चांगली सुविधा मिळावी आणि मी अड अडचणीतून मुक्त व्हावे असं जर तुम्हाला खरोखर वाटत असेल तर माझी मनापासून कृपया विनंती आहे की माझी लवकरात लवकर माझ्या तक्रारीची नोंद तुम्ही करून घ्यावी आणि त्याच्यावर मला काहीतरी निवारण करून द्यावं